महाराष्ट्रामध्ये परंपरागत असे वेगवेगळे सण हे साजरे होतच असतात अगदी उदाहरण द्यायचं झालं तर दिवाळीसारखा जो जो विषय आहे दिवाळीला वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तिगत जसं महत्व आहे तसं सामाजिक देखील वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व आत्ता दिलं जात आहे मग ती दिवाळी पहाट असेल किंवा दिवाळीच्या निमित्तानं समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर दिवाळी साजरी करणं असा उपक्रम असेल म्हणजे आमच्याकडे सैनिक मित्र परिवारासारखे संस्था सैनिकांच्या बरोबर किंवा अगदी बॉर्डरवर जाऊन देखील आपले सण उत्सव साजरा करण्याचा परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे मग या दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पहाट म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन केलं जातं की ज्याच्यामधनं अगदी आदिवासी कलांपासून लोककला असेल शास्त्रीय संगीत असेल अशा वेगवेगळ्या कलांना त्या निमित्तानं प्रोत्साहन मिळतं असं आपल्याला पाहायला मिळते गुढीपाडवा आणि त्या निमित्तानं होणारी पाडवा पहाट हाही एक मोठा आता महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा असा आपण पाहतो की त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने परंपरागत आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुढ्या उभारतच असतो पण त्याही शिवाय काही सांगीतिक मेजवानी हा एक नवीन प्रघात आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे नवरात्रामध्ये आपण दसऱ्याच्या निमित्तानं रावण दहन असे काही कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील जे दोन मोठे उत्सव त्याच्यामध्ये एक शिवजयंती उत्सव आणि दुसरा गणेशोत्सव गणेशोत्सव हे महाराष्ट्राचं वैभव आहे त्या निमित्तानं एक वेगळी परंपरा देशाला दाखवली गेलेली आहे गणेशोत्सवामध्ये सर्व धर्माचे सगळ्या परंपरांचे सगळ्या जातीचे अशी सगळी लोकं एकवटून गणपती उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गणेशोत्सवाची ही परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केली त्याचं त्यावेळचं त्यांचं कारण स्वराज्याची बांधणी असं होतं आणि तोच धागा घेऊन आज सुराज्याच्या बांधणीसाठी म्हणून चांगले विषय घेऊन लोकं गणेशोत्सवामध्ये आपल्याला आदर्शवत काम करताना दिसतात असे अनेक उत्सव महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं साजरे होत असतात आणि या उत्सवांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम हे सांस्कृतिक उच्च दर्जा असलेले कार्यक्रम हे होत असतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर गणेशोत्सवाबरोबर स्वतंत्र सांस्कृतिक महोत्सव आहे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी म्हणून पुण्यात एक काम करणारी संस्था आहे त्या संस्थेचा पुणे कीर्तन महोत्सव हा महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळालेला महोत्सव आहे पुण्यामध्ये सवाई गंधर्वसारखा उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये जगातले ज्येष्ठतम कलावंत येऊन आपली कला सादर करतात पुरुषोत्तमसारखी नाट्यस्पर्धा आहे की ज्या नाट्यस्पर्धेमध्ये युवक आपली स्वतःची प्रतिभा तिथे दाखवतात त्यामुळे अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक उत्सवातून माणसाची जडणघडण होत असते आणि असे उत्सव हे त्या त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात